यू कॅन विन हे शिव खेरा यांचं पुस्तक आहे जे मी वाचलं आहे आणि बरेचदा वाचलं आहे रीपीटेडली ते मला खूप आवडतं मोटीव्हेशनल बूक आहे ते त्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींनी इनसिडेंट्सनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक उम्मीद मिळते एक पॉसिटीविटी मिळते एक मोटीव्हेशन मिळतं नवीन आयुष्य जगताना रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा स्ट्रेसफूल एटमॉस्फीयरमध्ये जगताना खूपच हेल्पफूल आहे ते आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींचं संकलन असल्यामुळे मला ते पुस्तक खूपच जास्त आवडलेलं आहे त्यामुळे मी ते बरेचदा वाचलेलं आहे आणि नक्कीच त्यावर जर चित्रपट निघाला तर मला तो पाहायला नक्कीच आवडेल